हां बोला हो प्रिन्सिपल बोलत आहे मी मयुरी रामटेके तर तुम्हाला जी एन एममध्ये ॲडमिशन करायची आहे का हो हो माझ्या याच्यानुसार पण जे एन एमच तुम्ही करा छान आहे हा तुमची कॅटेगरी कोणती येते ओके तर बघा एस सी कॅटेगरीवाल्यांसाठी असं आहे की फी आहे ऐंशी हजार ठीक आहे जर तुम्ही पूर्ण पे कराल ऐंशी हजार तर तुम्हाला जे स्कॉलरशिप मिळण्यात येते ती तुम्हाला पूर्ण स्कॉलरशिप देण्यात येईल जर तुम्ही आधी फी पे केली तर ठीक आहे आणि जर तुम्हाला फी पे नस नाही करायची आहे तर तुमच्या अकाउंटला जी स्कॉलरशिप जमा होईल ती आम्हाला आमच्या स्टुडंट सेक्शनला येऊन जमा करावी लागेल तुम्हाला डॉक्युमेंट्स म्हणजे त्यांची मार्कशीट पुन्हा तुमचं ट्वेल्थ झालं आहे लिव्हिंग सर्टिफिकेट आधार कार्ड झालं इतकंच हो हो मी तुम्हाला आमच्या कॉलेजचं ब्राउच पाठवते त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला दिलेलं जाईल ट्रेनिंग आहे की नाही आहे कल्चरल इव्हेंट होतात की नाही स्पोर्ट्स होतात की नाही सर्व देण्यात येईल ठीक आहे पुन्हा काही ठीक आहे थँक्यू